मला पायदान शिवता येते आणि ते मी खूप छानपैकी तयार करते म्हणून ते मला आवडते आणि मी वेगळे वेगळे प्रकारचे कपडेही शिवण करते आणि त्याच्यामध्ये आहे ब्लाऊज लेकरांची छोटे छोटे छान कपडे मेडीज टॉप फ्राॅक सलवार सूट ड्रेसेस असे कितीही प्रकारचे कपडे तयार करून घेते आणि मी जे आता नवीन मशीन निघाली त्याच्याने शिवते कारण की त्याच्याने शिवणे मला खूप इजी होऊन जाते कारण की त्याच्यानी पाय दुखत नाही आणि लवकर तयारपण होऊन जाते त्याच्यामुळे मला ती मशीनही आवडते म्हणून त्याच्यावरच बसून मी कपडे तयार करते